माझी अभिमानास्पद कामगिरी म्हणजे मी जे आता शस्त्र महाराष्ट्राची शस्त्रकला शिकतो आहे ती ज्या गोष्टींचा ज्या शस्त्रांचा आपण आत्तापर्यंत फक्त विचार करत होतो किंवा फक्त आपण गोष्टींमध्ये कथांमधून जे आपण ऐकली होती किंवा फक्त जास्तीत जास्त आपण एखाद्या म्युझियममध्ये आपण जी शस्त्र बघितली होती ती शस्त्रकला ती शस्त्र ती शस्त्रकला मी आज शिकत आहे ज्या गोष्टी महा आपल्याला आपल्या महाराजांनी जी आपल्यासाठी करून ठेवली आहे जी श ते मी आता शिकत आहे त्याचं मला खूप अभिमान आहे कारण ह्या गोष्टीमधून मला आपल्या पूर्वजांनी कशाप्रकारे कशा गोष्टींना सामोरं जाऊन त्या भल्यामोठ्या एवढ्या शस्त्रांना हातात घेऊन आपल्यासाठी युद्धं लढली ती जिंकली त्याच्यामागचं कष्ट काय आहे काय नाही ते मी आता ह्या गोष्टीमधून जाणत आहे ती शस्त्र हा हाताळताना अक्षरशः त्या पुरातन वेळेमध्ये ती शस्त्र जेव्हा हातात घेतल्यावर तेव्हा माणसाला कसं वाटत असेल कसा त्याचा तो अनुभव असेल हे मला अनुभवायला भेटते आणि ह्या गोष्टी मुळे जो आपला वारसा आहे तो मी कुठेतरी पुढे जपण्याचा जतन करण्याचा मी एक प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ह्या प्रयत्नांना मी नक्कीच पुढे सामोरा जाईन आणि ह्यातून आणखीन जेवढं काही आ मला शिकता येईल आणि ही गोष्ट शिकून मी अजून ही कशी पुढे दुसऱ्यांना मी शिकवेन किंवा संपादन करून देईन ह्या गोष्टी चा मी खूप विचार करेन आणि ही सगळ्यात गोष्टी मला अभिमानास्पद वाटते की ज्या गोष्टी आपण फक्त आतापर्यंत बघितलं होतं आणि ऐकल्या होत्या त्या गोष्टी मी आत्ता शिकत आहे आणि करत आहे आणि त्या गोष्टी मी हाताळत आहे ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे